हॅलो हॅलो दावत रेस्टॉरंट का हा तर आपल्याकडे थालीपीठ मिळते का बरं अजून बरं बरं अजून काही नाश्त्यामध्ये काही डोसा आहे डोसा इडली वगैरे डोसा इडली मिळते का सांबारवडा

आणि चिकन मटण वगैरे काही आहे का नॉन व्हेजमध्ये बरं सर्विससुद्धा चांगली आहे ना

हो का फिश वगैरे मिळेल का बनवून

बरं बरं एवढे मटनांमध्ये सर्व क्वालिटीचे मिळतात आपल्याकडे आहे ना कुठल्या एरियामध्ये सर आपलं हॉटेल कुठल्या एरियामध्ये येते बरं बरं बरं बरं बरं थालीपीठ मला मी पाहिलं आहे की आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे बा थालीपीठ म्हणून म्टहलं आम्हाला यायचं आहे तुमच्याकडे तर विचारून घ्यावे हां हा हा

नाही दावत हॉटेलचं आम्हाला ऐकलं आहे आम्ही मी माझा मित्र आला होता तुमच्याकडे तिथे थालीपीठ खूप जबरदस्त मिळत आहे म्हणे त्याच्यामुळे मग आम्हाला तुमच्याकडं यायचं आहे म्हटलं अकोल्यामध्ये आलो आहे तर मग बघा तिथे आपण एकदा जाऊनच बघावं म्हटलं दावतला है ना आणि है ना फिश पण बोलले ते फिश पण चांगली मिळते म्हणे ताजी असते

फिश फिश आम्हाला फक्त चांगली बनवून द्या आम्ही फिश खायसाठी खूप जबरदस्त म्हणजे आम्हाला हे सांगितलं मी मित्राने त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आहे फिश पण द्या आणि थालीपीठ पण द्यायचं आहे है ना